मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेताना सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे असा अनुभव होता जेव्हा म् आम्हाला प्रॅक्टिस करवलं जात होती फ्लिपिंगची बरोबर त्यात भरपूरश्या फ्लिपिंग असतात म्हनजे फॉरवर्ड रोल्स असतात बॅकवर्ड रोल्स असतात आणि भरपूर वेगळ्या टॅक्टिक्स असतात तर ते करताना सर्वप्रथम मी तेवढा जास्त माझ्यामध्ये तेवढी लवचिकता नव्हती तर ते माझ्यासाठी सुरवातीला भरपूर अवघड गेलं पण मग काटकसर करून मेहनत करून दोन दोन तीन तीन तास त्याला देऊन त्या ट्रिकला मग ते कुठेतरी होऊ शकलं आणि तसंच माझ्यासोबत किकींगच्या वेळेसही झालं तर राऊंड किक म्हणा हुक किक म्हणा तर ते माझं वजन जास्त असल्यामुळे शरीराचं तेवढं ते मला करता काही येत नव्हतं पण तरीही मी मेहनत केली त्यावर आणि मी आमचे जे सर आहेत गुरुजी तर त्यांनी खूप मदत केली माझी